बाग सांभाळण्यासाठी फंगस कीटक अळी हे पडते फंगस फंगसमध्ये झाड खराब होते कीटक अळी आल्यानंतर व झाडांची पत्ती फळ खराब होते फंगस फंगस जमिनीतूनबी लागले जाते झाडाले आणि झाडाला वरतूनपन फंगस लागू शकते किटके स्प्रेमध्ये स्प्रेमध्ये होते पण त्याची डास किड कीटक ह्याचे अडचणी निर्माण होते बाग सांभाळतानी